आहे ना आहे आपल्याकडे सगळं एवेलेबल आहे तुम्हाला नियरली काय सगळं पाहिजे का ते

जरूर जरूर जरूर जरूर हे बघा तुम्हाला ए सीसाठी एक माहिती सांगतो तुमची तुम्हाला किती रू किती बाय कितीच्या रूममध्ये लावायचे आहे टू बी एच के नाही ज्या रूममध्ये ए सीला एअर कंडिशनर लावणार आहेत ना त्या रूमचं साईज काय असंल जवळपास बरं बरं तुम्ही त्याच्यासाठी ना प्रेफर करतो दीड दीड टनची घ्या दीड टनची बेस्ट आहे तुमच्यासाठी तुम्हाला कुठली आवडते म्हणजे तुमची जी फॅमिली ब्रँड काय तरी असंल ना एल जी सॅमसँग तुमच्यासाठी बेस्ट आहे एल जी एल जी बेस्ट आहे एल जीचे सगळीच प्रोडट घ्या तुम्हाला आता चार प्रोडक्ट पाहिजे ना चारी एल जीचेच घेऊ टाका प्राईजेस तुमच्या हिशेबानं राहतं तुम्हाला दीड टन म्हणले थर्टी फोर्टीच्यावर जाईल आता तुम्हाला जसे फीचर्स ते जरूर तुम्हाला फुल बजेटमध्ये पॅक करून देईल सगळं आता ये सीचं पंचावन्न बेस्ट सोनीची हा जरूर एवेलेबल आहे सगळे ब्रँडचे अवेलेबल आहेत वॉशिंग मशीनमधे सॅमसंग ट्राय करा बेस्ट आहे फ्रीज फ्रीजचं तुम्हाला एवेलेबल बघतो आता एवेलेबलमध्ये कुठले तुम्हाला नजदीक पाहिजे का तुम्हाला हे पाहिजे ऑर्डर द्यायचं आहे मग मग आता जवळपास तुम्हाला दोन हे फ्रीजमध्ये बी एवेलेबल आहे काही टेन्शन नाही सॅमसंग आहे एल जी हा डबल डोर आहे फोर डोर आहे सगळी आहेत ते डिस्प्लेवाले आहेत आईज आईस आऊटसाईड आहेत वरून डिस्प्लेवाले आहेत ते तुम्हाला जर त्याच्यावरून बघून कुठं आपलं शिवाजीनगर हां एक्झॅक्ट पुलावरून खाली उतरल्या की थड थर्ड शॉप आपलाच आहे हो मध्येच आहे शॉपचा नंबर आहे तुम्ही निघताना कॉल करा आपण बोलू तिथं आल्याने हो जमते आहे